आमच्या परिसरामध्ये लंगडी खो खो धाबाधूबी हे खेळ खेळले जातात पण मला असे वाटत नाही की दुसऱ्या राज्यामध्ये हे खेळ खेळले जात असेल कारण कारण मी दुसऱ्या राज्यामध्ये कधी गेलोच नाही आणि हे खेळ हे ग्राऊंडवर खेळले जातात धाबाधूबीमध्ये व्यक्तीला बॉल बॉल मारून बाद केले जाते आणि लंगडीमध्ये हात लावतात आणि खो खोमध्ये खो पाठी खो देतात आणि हात लावून व्यक्तीला बाद करतात